हॅलो देवता हॉटेल का मी रजनी बोलते आहे माझ्या तुमच्या हॉटेलमधून मी बिर्याणी ऑर्डर केली होती बिर्याणीचं पार्सल फाटलेलं होतं आणि बिर्याणी खराब लागते आहे माझी ही तक्रार नोंदवून घ्या आणि मला बिर्याणी ती तीच ऑर्डर परत पाठवा